कुणी आपल्या घरी दारामध्ये आल्याच्यानंतर त्यांना आपण पाय धुवायला पाणी देत असतो त्यानंतर पाय धुतल्याच्यानंतर टावेल हात पुसायला देतो त्यानंतर घरी आल्याच्यानंतर बस घरी बसल्याच्यानंतर त्यांना पाणी वगैरे देत असतो त्यानंतर चाय देतो चाय दिल्याच्यानंतर थोडा जर ते राहनेवाले असले तर त्यांना मग थोडंसं चाय पाणी दिल्यावर रिलॅक्स होऊ देतो त्यानंतर स्वयंपाकाचं करत असते किंवा मग जानेवाले असले तर त्यांना नाश्ता वगैरे बनवत असते नाश्ता दि दिल्याच्यानंतर नाश्ता देऊन झाल्याच्या नंतर चाय वगैरे देऊन सगळं त्यानंतर जर ते थांबत असले तर त्यांच्यासाठी आपण विविध प्रकारचं स्वयंपाक करून त्यांना जेवायचं विचारत असते जेवण जेवण करायला त्यांना वाढत असते त्यानंतर जेवण झाल्याच्यानंतर त्यांना सोपसुपारी वगैरे देऊन त्यांचा आदरसत्कार करत असते त्यांना आदरसत्कार करत असते आणि त्यांना जर ते राहत असेल तर त्यांचा मुक्काम वगैरे त्यांना विश्रांती करायसाठी सगळं अंथरूण पांघरूण वगैरे देऊन त्यांना विश्राम करायला लावत असते